जसे की आपल्याला माहीतच आहे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी इथे उपलब्ध करून दिल्या जातात पुणे हे आता मोठे शहर झाले आहे आणि मोठ्या प्रमाणावर इथे स्थलांतरे होत असतात शिक्षणासाठी नोकरीच्या शोधार्थ इथे अनेक वेगळ्या वेगळ्या प्रदेशातून लोकं वेगळ्या वेगळ्या देशातून लोकं स्थलांतरित होतात आणि ते त्यांच्या राहण्याच्या आणि इतर गोष्टी इथेच शोधतात इथल्याच स स्त्रोतांमधून त्यांना पाणी वीज अन्न आणि इतर सेवा पुरवल्या जातात जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या शहरातून पुण्यामध्ये राहायला येतो तेव्हा तो त्याच्याबरोबर उदाहरणार्थ त्याच्या त्याचे कपडे किंवा त्याच्या इतर गरजा जसे की जेवण पाणी त्याच्यानंतर वाहतूक अशा अनेक गोष्टी तो घेऊन येत असतो जेव्हा तो माणूस पुण्यात राहायला येतो तेव्हा त्याची सगळ्यात पहिली गरज असते ती म्हणजे राहण्यासाठी एखादं घर शोधणं जेव्हा पुण्या तील घरे किंवा जेव्हा बाहेरून येणारी माणसं पुण्यामध्ये घर शोधतात तेव्हा आपल्याला दिसून येतं की पुण्याच्या ज्या हद्दी आहेत त्या आता मोठ्या होत आहेत कारण की जास्तीत जास्त लोकं पुण्यात येत आहेत त्यांना पुण्यामध्ये सामावून घ्यायचं आहे पुणे महानगरपालिकेला हे एक मोठं टास्क आपण आहे असं म्हणू शकू की जास्तीत जास्त लोकांना राहण्याच्या सोयी करून देणं आणि त्याचा परिणाम आपण बघू शकतो की पुण्याची जी हद्द आहे की जी पूर्वी छोटी होती ती आता अनेक लहान गावं पुण्यामध्ये येत आहेत पूर्वी कोथरूड हे पुण्याच्या बाहेर मानलं जात होतं पण आता कोथरूड हे पुण्याचं अगदी मध्य केंद्र झालेलं आहे किंवा खराडी वाघोली या ज्या जागा आहेत त्या पुण्याच्या अगदीच बाहेर मानल्या जात होत्या ती लहान गावं होती की जी आता पुण्यात घेऊन ती अगदी पुणे पुण्यातील महत्त्वाची जाग महत्त्वाची केंद्रं झालेली आहेत असे अनेक परिणाम होत असतात पुण्यात जेव्हा जास्तीत जास्त माणसं राहायला येतात तेव्हा वाहतूक आणि इतर अशा अनेक सेवांवरती त्याचा ताण दिसून येतो तसंच इथल्या आणि नैसर्गिक गोष्टी जसे स्त्रोत पाणी किंवा अन्न पुरवठा याच्यावरही त्याचा परिणाम दिसून येतो पावसाळ्यामध्ये जर कमी पाऊस पडला तर पाणी कपात करायला लागणं किंवा अचानक महागाई वाढणं या सगळ्या गोष्टी आपण म्हणू शकतो की स्थलांतर झाला आहे झाली आहेत जास्त आणि पुण्यात त्याचा हे सगळे परिणाम आहेत